स्वयंपाक करताना लहान मोठे अपघात हे होतच राहतात परंतु माझ्या लक्षात राहिलेला स्वयंपाक करतानाचा अपघात म्हणजे माझ्या पायावर लोखंडाची सांडशी पडली होती आणि माझ्या पायाच्या अंगठ्याला ती जोराने लागली आणि रक्त खूप यायला लागलं अशा वेळेला मी पटकन पाण्याखाली पाय धरला खूप ठणकत होता पाय आणि जितकं जमेल तितकं मी लवकर डॉक्टरांकडे गेले कारण त रक्त थांबत नव्हतं डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी मला पट्टी केली आणि मला बरं वाटायला लागलं औषध घेतल्यावर